हॅलो मोबाईल कंपनीचा नंबर आहे का मी आथर्व बारगजी बोलत आहे माझं पाचशे रुपये बिल आहे बिल आलेलं आहे ते मी कसं मिळवू कॉलिंग्स कॉलिंगसाठी त्याच्यासाठी काही फायदे वगैरे एस एम एस अजून अजून कुठल्या कुठल्या गोष्टी लागतील ज्याच्याने मी माझे पाचशे रुपये मिळवू शकतो कुठला ॲप वगैरे फोनपे गूगल पे